कशाची लागवड करायची हे आपण आपल्याकडे पाण्याचा जो उपलब्ध साठा आहे तो कसा आहे त्याच्यावर अवलंबून असतं म्हणजे आपल्याकडे जर पाणी जास्त असेल आणि ते बारा महिने असेल तर आपण उसाची लागवड करू शकतो पाणी आपल्याकडे फक्त पावसाळ्यामध्येच असेल तर आपण बाजरी करू शकतो पाणी आपल्याकडे आता पाऊस पडून गेल्यानंतर पावसाचं पाणी आहे ते शिल्लक माझं अडीच महिन्यांपर्यंत राहील म्हणजे माझ्या विहिरीत ते पाणी अडीच महिन्यांपर्यंत राहील तर मी कोणतं पीक घेऊ शकतो माझ्याकडे ते पाणी किती पिकांना पुरू शकतं याच्यावर अवलंबून असतं आता आपण ऋतूवाईस गेलो ऋतूनुसार गेलो तर उन्हाळ्यामध्ये आपण पीक घेऊ शकत नाही कारण उन्हाळ्यामध्ये सहसा पाणी अव उपलब्ध नसतं त्याच्यामुळं आपण उन्हाळ्यामध्ये पीक घेत नाही उन्हाळ्यामध्ये आपली शेती ही वाळवण्यासाठी असते मग नांगरट करून आपण ती माती वाळव वाळवायला ठेवतो मग पाऊस पडतो पहिला पाऊस झाला की जमिनीतलं ढेकळं विरघळली की आपण शेती करायला सुरवात करतो आता पाऊस पडतो आहे बाजरीला पाणी जास्त लागतं म्हणजे कोणत्या पिकाला पाणी जास्त लागतं आहे त्याच्यानुसार आपण ते पीक करतो तर बाजरीला पाणी जास्त लागतं भाताला पाणी जास्त लागतं मग पावसाळ्यात पण भात बाजरी यासारखी पिकं घेऊ शकतो कांदा वगैरे आपण घेऊ शकत नाही कारण त्यांना पाणी जास्त चालत नाही मग आपण बाजरी घेऊ शकतो भात घेऊ शकतो मग ते पा पाणी कसं आहे त्याच्यावर अवलंबून आहे की आपण कोणतं पीक घ्यायचं आहे आता बाजरी झाली बाजरी रानातून निघाली बाजरीचं धान्य करून झालं की आपण रानाची परत कुळवणी करतो आणि त्याच्यामध्ये आपण ज्वारीचं पीक घेतो ज्वारीचं पीक अशासाठी ज्वारी जी आहे ना पाणी नसेल तरी थोडे दिवस तग ती काढू शकते तर त्याच्यामुळं काय होतं आपली पाण्याची बचत होते पण तग काढण्यासाठी ते त्याचा एक असा टाईम असतो की एवढे दिवस हे पीक राहू शकतो नाहीतर उन्हाने ते करपून जाईल मग एवढ्या दिवसात त्याला पाणी दिलं पाहिजे असं ते असतं म्हणून मग ज्वारी घेतली की त्याला आठ दिवसाला पाणी देणे हे गरजेचं असतं आठ दिवस आठ दिवसात आपलं पाणी म्हणजे आता आपल्याकडं थोडं कमी पाणी आहे पण ज्वारीला पुरेल इतकं पाणी असेल तर आपण ती ज्वारी करू शकतो कांद्यासाठी वगैरे आपण आता समजा कांदा केला तर कांदा करताना पाणी हे महत्वाचं आहे शेतीसाठी कोणत्याही शेतीसाठी पाणी हे महत्वाचं आहे पाणी जेव्हा आहे तेव्हा आपण ते करू शकतो कांदा लावल्यानंतर माझा हा कांदा पाच महिन्याचा आहे पाच महिने मला पाणी पुरणार असेल म्हणजे या महिन्यापासून मी जर म्हणजे मी ऑगस्टपासून कांदा लावला ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत तो माझा काढायला येतो आहे आणि डिसेंबरपर्यंत माझ्याकडं पाणी अवेलेबल आहे तर मी ते पाणी वापरू शकतो कांद्यासाठी पाच महिने मग मी ते पाच महिने पाणी वापरेन त्याच्यानुसार मी कांदा कांद्याची लागवड करेन व नंतर फळबागा असतात फळबागांचं कसं ठिबक सिंचन केलं ना की त्यांना म्हणजे जोपर्यंत ते रोपटे लहान तोपर्यंत आपण त्याला जास्त पाणी देतो कारण त्याची वाढ व्हायचे म्हणून आणि जसं ते रोपटं मोठं झालं की त्याला पाण्याची एवढी आवश्यकता नसते आठवड्यातून एकदा वगैरे पाणी सोडलं त्याचं आळं ते गच्च भरलं की त्याला पाण्याची आवश्यकता लागत नाही मग ती लागवड आपण लागवड समजा उन्हाळ्यात केली उन्हाळ्यात पाणी जास्त लागतो त्यामुळे कोणत्याही प्रकारची लागवड ही उन्हाळ्यात करू नये मग आपण पावसाळ्यात सर्व झाडां फळ झाडांची लागवड करतो मग पावसाळ्यात ठिबक सिंचन वगैरे सगळं जोडलेलं असतं त्याच्यात आपण पावसाळ्यात सगळी लागवड करून घेतो मग ते पुढं ती दहा पंधरा वर्ष असं आपण ते करू शकतो पीक लागवड कशी घ्यायची लागवड कशी करायची तर कशात ज्वारीची लागवड आपण पावसाळ्यानंतर करतो बाजरीची लागवड आपण पावसाळा चालू एक पाऊस पडून गेला की आपण बा बाजरीची लागवड करतो ज्वारीसोबत आपण वेगवेगळ्या भाज्या पण करू शकतो कारण ज्वारी जेव्हा असते तेव्हा भाज्यांना भाज्यांचा सीजन असतो थंडीचं वातावरण असते त्याच्यामुळं भाज्यांचा सीजन असतो मग आपण त्या भाज्या करू शकतो भाज्या भाज्या म्हणजे कसं भाज्यां हां भाज्या करू शकतो त्याच्यानंतर आणि भात भात लागवड ही आपली पावसाळ्यात होते कारण भाताला पाणी जास्त लागतं वातावरण दमट लागतं भाताच्या वाढीसाठी वातावरण जे पूरक आहे ते पावसाळ्यामध्ये असतं म्हणून आपण भात पावसाळ्यात करतो तर ज्वारी येण्यासाठी आपल्याला थंड हवामान आवश्यक आहे ज्वारीसोबत आपण गहू करतो गहू गव्हाला पण पाणी पाच चार पाच दिवसानी पाणी द्यावं लागतं ते पाण्यासाठी आपण याकडे जे पाणी आहे ते किती दिवस आपल्याला पुरेल ह्याच्यावर आपली लागवड ठरते आणि गह गहू बाजरी ज्वारी मका तांदूळ अशी वेगवेगळं पिकं आहे जे आपण वेगवेगळ्या ऋतूंमध्ये घेतो वेगवेगळ्या महिन्यांमध्ये घेतो आणि प्रत्येक पिकाचा कालावधी असतो की हे पीक मी एवढ्या दिवसानंतर काढणार आहे मग एवढे दिवस मला हे पाणी पुरेल आणि मग असं ते पिकाचं असतं पाच महिन्याचा कांदा असेल तर तो पाच महिने कांदा पहिल्यांदा पाणी जास्त द्यायचं म्हणजे दोन दिवसाला एकदा पाणी दोन दिवसाला एकदा पाणी असं नंतर त्याचा हळूहळू टाईम कमी करतात तीन दिवसातनं एकदा चार दिवसातनं एकदा पाच दिवसातनं एकदा असं पाणी द्यायचं कधी आणि जस असा पाण्यानं पाण्याला जास्त जरा अशी तुटक तुटक पाणी दिली ना कांद्याला की कांदा असा मोठा होतो मग त्याच्यामध्ये भांगण वगैरे ते सगळं असतं खतं वगैरे असतात ते सगळं आपण त्याला देतो बाजरीमध्ये कसं पाऊस पडेल तशी ती बाजरी वाढत जाते पाणी जास्त झाले बाजरीसुद्धा कुजून जाते बाजरीचं तांदळासारखं नाही मग भात तग धरू शकतो जास्त पाण्यात पण पण बाजरी तग धरू शकत नाही कारण बाजरी जास्त पाण्यात पीक होत नाही बाजरीचं आता ऊसाचं घ्याल तर ऊस हा हिवाळ्यात लावतात हिवाळ्याच्या सुरुवातीला वगैरे लावतात कारण तेव्हा पाऊस पडून गेलेला असतो जमिनीची मशागत झालेली असते आणि आपण ऊस लावतो ऊस लावल्यानंतर त्या ऊस येण्यासाठी एक वर्षाचा वेळ आहे तो त्याला द्यावा लागतो पूर्ण ऊस तयार होण्यासाठी एक नऊ ते एक वर्ष नऊ महिने ते एक वर्ष लागतंच लागतं मग ऊस पूर्ण तयार होण्यासाठी आपल्याला तेवढा वेळ दिला पाहिजे ऊस तयार ऊस लागवड करण्याची वेळ हिवाळ्याच्या आधीची आहे ऊस काढण्याची वेळ हिवाळ्यानंतर आहे दिवाळीच्या आधी सगळा ऊस निघून जातो त्याच्यामुळे आपण ऊसाची लागवड करू शकतो पाणी असेल तर आपण कोणत्याही शेतीतलं पीक घेऊ शकतो पावसाळ्यामध्ये भाज्या घेतल्या जात नाहीत पालेभाज्या घेतल्या जात नाहीत कारण पावसाळ्यामध्ये पाऊस सतत पडत असतो भाजी केली तर भाजी कधी जास्त पाणी भरल्याने भाजी कुजून जाते मेथीची भाजी लावली समजा आपण तर मेथीच्या भाजीला जास्त पाणी लागत नाही पाऊस पडतो पाणी रानामध्ये पाणी साचतं आणि भाजी जळून जाते त्याच्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होतं म्हणून पावसाळ्यात भाज्या घेतल्या जात नाहीत त्याच्यामुळं भाजीत कोणी एखाद्या शेतकऱ्याने त्याचं रान छा छान करून पाण्याचा वगैरे पाणी वगैरे व्यवस्थित रानातनं काढून दिलं असेल तर त्याची भाजी येते आणि त्याची भाजी मार्केटमध्ये आले की त्याच्या भाजीला खूप दर असतो म्हणजे पावसाळ्यामध्ये शेतकऱ्यांना एक चान्स असतो की त्यांना खूप जास्त फायदा मिळू शकतो पण काही जणांचं नुकसान होतं त्याच्यामुळं ते पावसाळ्यात पीक घ्यायला घाबरतात म्हणजे जसं बाजरी तर बाजरीच घेतात मका असेल तर मकाच घेतात मका ही आपण इयर म्हणजे वर्षामध्ये कधी पण घेऊ शकतो पाणी जास्त लागतं ठीक आहे पण आपण ती घेऊ शकतो असं वेगवेगळी पिकं आहेत ती पाण्यावर आणि ऋतूवर अवलंबून ठरतात की तुम्ही त्याची लागवड कधी करायची आहे ती